इलेक्ट्रिक सॉकेट किंवा इलेक्ट्रिक उपकरणापासून सिलेंडर दूर ठेवावे सिलेंडर नेहमी उभे ठेवावे कंपनीच्या मेकॅनिककडून नियमित तपासणी करावी त्याची ज्वलनशील पदार्थ गॅसपासून दूर ठेवावेत तसेच टाकीपासून ते शेगडीपर्यंतची जी गॅसची नळी असते ती वेळोवेळी चेक करावी व सर्वसाधारणपणे सहा महिन्यांनी ती बदलून घेत जावी शेगडीची तपासणी करावी शेगडीतून गॅस लीक होत नाही ना हे तपासून घ्यावे तसेच गॅस वापरात नसेल तेव्हा गॅसचे जे बटण आहे ते बंड बंद ठेवलेले केव्हाही चांगले व रात्री झोपताना रेग्युलेटरचे बटण आठवणीने बंद करावे